आपल्याला माहीत आहे की भारतीय संस्कृतीमध्ये पूजा ही एक अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने केली जाणारी क्रिया आहे पूजेमुळे केवळ श्रद्धा आणि भक्ति व्यक्त होत नाही तर मनाला देखील शांती समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पूजा करताना काही विशिष्ट पद्धती आणि नियमदेखील पाळले जातात जे धार्मिक मानसिक आणि आरोग्यदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जातात तर यामधील महत्त्वाचा एक नियम म्हटलं तर शारीरिक स्वच्छता तर पूजा करण्यापूर्वी स्वतःची आणि पूजेच्या जागेची स्वच्छता करणे हे आवश्यक आहे अंगावर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून पूजेस बसले जाते हे केवळ परंपरेचाच भाग नसून यामुळे शरीरातील आणि मनातील देखील नकारात्मकता दूर होते दुसरी पद्धत म्हणजे पूजा स्थळाची निवड आणि स्वच्छता पूजाघर मंदिर किंवा निवडक जागी पूजेसाठी स्वच्छता ठेवली जाते जमिनीवर शेणाचा सडा मारणे फुलांनी सजावट करणे दिवे लावणे यासारख्या गोष्टी केल्या जातात काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजेला बसले जाते कारण या ठिकाणांना शुभ मानले जाते आता पूजेसाठी कोणते कोणते साहित्य लागतात तर पूजेसाठी लागणारे साहित्य हे पूर्व तयारीत ठेवले जाते म्हणजेच आधीच ते खरेदी करून ठेवावे यामध्ये आपण पाहतो की फुले त्यानंतर फळे अगरबत्ती दीप जो काही नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य त्यानंतर जल अक्षता हळद कुंकू पंचामृत आणि तुळस इत्यादी असते प्रत्येक वस्तूचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे आता पूजेस बसताना शुद्ध मनाने पूजेला बसलं पाहिजे पूजा करताना मन हे एकाग्र शांत आणि भक्तिभावाने भरलेले असणे आवश्यक आहे मनात कोणताही राग द्वेष मोह यासारखे भाव न ठेवता शुद्ध भावनेने देवाची उपासना करण्यात यावी